धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर हे ठिकाण तुळजाभवानी देवीसाठी प्रसिद्ध आहे तुळजाभवानी देवी ही साडेतीन शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे तेथे नवरात्र उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो या दिवस नऊ दिवसात नऊ विविध रू देवीचे रुपे पहावयास मिळतात या उत्सवासाठी देश विदेशातून भावीक भेट देतात तसेच आसपासच्या गावातून कर्नाटकातून भावीक चालत नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी येतात येथून सोलापूरहून पौर्णिमेला काठ्याची पालखीची परंपरा आहे दररोज ते तुळजापूरला देवीच्या आभिषेक चालतो मंगळवारी व शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी लोक जमतात मी नेहमी तुळजापूरला दर्शनासाठी परवार परिवारासह भेट देत असतो तेथे गेल्यानंतर शांत वातावरण व देवीचे रूपही पाहून मन प्रसन्न होते व तेथून कोणासही जावया वाटत नाही तेथे तुळजापूरला गेल्यानंतर देवीच्या स दर्शन झाल्यानंतर लोक भावीक पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनासाठी जातात अक्कलकोटहूनही लोक देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येत असतात तुळजापूर देवीसोबत येरमाळा येथेही देवी आहे तिथेही लोक जातात